माणसांना नेहमी आपल्या मुळाशी परत जोडायचे असते तसेच माझं माझं मत असं आहे माझ्या आठवणीबद्दल जेव्हा मी लहान होती तेव्हा मी खूप खेळली आणि माझ्या सर्वात जास्त आठवणी म्हणजे ती माझी शाळा माझ्या शाळेमधे विविध प्रकारचे शिक्षक विविध प्रकारचे मित्रमैत्रिणी सर्व चांगलं शिक्षक शिक्षक जे शिकवतात त्याबद्दल आपण काय समजून घेतो ते आणि त्या आठवणी त्या आठवणी मित्र मित्रांसो मित्र मैत्रिणीसोबत खेळलेल्या आठवणी आपल्या आणि ते कशाप्रकारे आपल्याशी राहतात वागतात त्यांच्यासोबत खेळणं त्यांच्यासोबत अभ्यास करणं ह्या आठवणी अशा या मुळात बसलेल्या असतात म्हणजे ते आपण कितीकंही मोठं झालो तरी त्या आठवणी संपत नाहीत त्या आपल्या मनामध्ये राहतात आता आपण कितीपण मोठं झालो तरी हे लहानपणचे आपले फ्रेंड्स शाळा हे आपण कधीच नाही विसरू शकत